हां सर ते मला बिर्याणी ऑडर करायची होती बिर्याणी आणि आपलं आम फूड वगे पाहिजे होता तर सर ते पिझ्झा वगैरे पुन्हा काही तुमच्याकडे ॲटम मिळतात का छान हां हां हां हां हो बिलकुल घ्या ना निलेश कोरका ॲट गडचिरोली गडचिरोली बिहाइंड होंडा शोरूम रोड हां मोबाईल नंबर की हाच आहे माझा हो बिर्याणी घ्या एक नॉर्मल स्पायसी आणि एक्स्ट्रा चीज पण घेऊन घ्या आणि केप हे आपलं स्प्रिंग रोल्स आपलं कोल्ड्रिंकमध्ये घेऊन घ्या कोल्ड्रिंगमध्ये ए ॲपी फिज घेऊन घ्या हो आणि स्वीटमध्ये घेऊन घ्या चमचम वगैरे चमचम गुलाबजाम वगैरे टाकून द्या तिथं आणि थोडा नॉनव्हेजमध्ये फिश करी वगैरे घेऊन घ्या त्यासोबत रोटी सलाद वगैरे न आणि व्यवस्थित ऑडर आला पाहिजे जशी मला मागची सेवा मिळाली होती हो त्याचप्रमाणे हां हां हां हां हां हां हां तर तसंच मला सर्विस देत राहा म्हणजे नाही का नीटनेटकं ठीक आहे सर हां वगैरे केली आहे ना ठीक आहे चालेल सर गुड डे